हो खुल्या आकाशात पेंटिंग करायचा रस आहे मला लाइव पेंटिंगमध्ये काय असतं की आपण आपल्या मनातल्या भावना ज्या आहे त्या व्यक्त करू शकतो त्यामुळे म्हणजे लोकांशी आपण काहीही संवाद न साधता आपण जे आपल्या मनातल्या ज्या भावना आहे तर त्या आपण पे पेंटिंगमध्ये उतरवू शकतो त्यामुळं मला लाइव पेंटिंगमधे इंट्रेस्ट आहे